मराठी भाषा ही कोणाची शुद्ध राहते तर कोणाची गावठी राहते कोणाची जे असं बे असे म्हणजे मराठी म्हणून बोलत नाही कोणी मराठीचं अळंगबळंगच आहे का म्हणून मराठी ही म्हणजे अशी शुद्ध भाषा बोलली पाहिजे बा त्यांना समजत नाही मराठीचं त्यांनी दुसरं विचार कर दुसऱ्या भाषामध्ये हे करते मराठी ही शु शुद्ध भाषा आहे आणि खूप छान भाषा आहे मराठीला असं मराठीशिवाय म्हणजे आपली मातृभाषा आहे मराठी मराठी ही बोललीच पाहिजे आणि मराठी चांगली आहे मराठीला म्हणजे मराठी भाषेमध्ये असं आपल्याला भरपूरजणं बोलतात ना मराठी कोणी गावठी बोलतात तर कोणी असे वराडी बोलतात तर कोणी त्या मराठीमध्ये पण भाषा मराठीमध्ये पण कोणी अलगअलग रंगाचे बोलत असतात ना